एखाद्या राज्याला भेट देताना पर्यटक तो त्याच्या सोयीनुसार किंवा त्याच्या आवडीनुसार पर्यटकाचं मनोरंजनाचं ठिकाण निवडू शकतो ती त्याला त्याची मुभा असे तसंच एखाद्या ठिकाणी एखाद्या राज्याला आपण ज्यावेळेस भेट देतो त्या तेथील उत्सव कोणता आहे तेथील कला कोणती आहे यानुसार आपण तिथे भेट देतो तिथे असणारे स्थानिक उत्सव कोणत्या प्रकारचे साजरे करतो व तिथे प पोवाडा असो डान्स असो किंवा लावणीचा कार्यक्रम असो अशी जीची ज्या ठिकाणची असते ती पारंपरिक कला तिथे वेगवेगळ्या नुसार तिथे असो ते आपल्या मनोरंजन मनोरंजनाच्या दृष्टीने किंवा आपल्या आवडीच्या दृष्टीने आपण तो प्र पर्याय निवडू शकतो जसं मला लावणी आवडते तर मी पोवाडा पाहिला नाही पोवाडा आवडतो तर मी लावणी पाहणार नाही किंवा दोन्ही पाहीन हे आपल्या आवडीनुसार आपण तो पर्याय निवडू शकतो